जेव्हा मी पहिल्यांदा स्वयंपाक केला तेव्हा मी इयत्ता चौथीला होतो मी पहिला बनवलेला पदार्थ हा चहा होता व दुसरा पदार्थ पोहे असे होते जेव्हा मी चहा करायला घेतलो तेव्हा नक्कीच त्याच्यामध्ये चूक झाली कारण कोणतेही गोष्ट आ ती प्रथम करतेवेळी नक्कीच चूक होते तर चूक अशी झाली होती की चहामध्ये साखर ही कमी प्रमाणात टाकलेली होती आणि तसेच जेव्हा मी पोहे करायला घेतले होते तेव्हा त्याच्यामध्ये तेल क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात पडलेलं होतं तसंच ते माझ्या आईनं सांगितलं की तेलाचं प्रमाण या ठिकाणी कमी कर माझा पहिला वेळाचा अनुभव हा अगदी छान होता कारण मला श स्वयंपाक शिकवणारी ही आई होती आईने चांगल्या पद्धतीने मला स्वयंपाक शिकवला पण माझं पहिला वेळेचा जो अनुभव होता तो एक विचित्र होता कारणकी मला हवा तसा स्वयंपाक करता येत नव्हता जी हवी तशी चव आहे जी आईच्या हाताची चव आहे ती माझ्या स्वयंपाक कला काही येईना नंतर न नंतर न मी पोळी भाजी करण्यासाठी आईला सांगितलं आणि मला शिकवण्यासाठी सुद्धा सांगितलं तेव्हा आईनं मला पोळी भाजी शिकवली भाजी तर व्यवस्थित मला करता आली पण माझी चपातीचे वांदे झाले कारणकी चपाती ही माझी काही गोल बसेना कितीही व्यवस्थित पद्धतीनं मन लावून जरी चपाती केलं तरी माझी चपाती काय गोल होत नव्हती तेव्हा आईनं म्हणलं स्वयंपाकाला काय कुठल्याही कलेला श सरावाची गरज असते तेव्हा तू रोज जर सराव करशील तर व्यवस्थित तुला स्वयंपाक करता हेईल माझा पहिल्या वेळेचा अनुभव फार चांगला गेला होता जसं की पोळी भाजी चहा कांदा पोहे पोहे असे हे जे पदार्थ आहेत ते मी नवीन नवीन शिकले होते आजवर ते खाल्ले तर जरूर होते पर जेव्हा ती करण्याची वेळ आली व जेव्हा मी अक्षरशः ते केले तर एक वेगळा अनुभव मला त्या ठिकाणी मिळालेला होता एक असे अनुभव जागोजागी जेव्हा मिळतात तेव्हा आपल्याला ते वेचायला हवेत जेव्हा आम्ही स्वयं पाक सुरू केला तेव्हा कधी कधी गॅसचं लायटर हे माझ्या बोटाने काय दाबत नव्हतं तर ती मी कधी कधी तो मी लायटर जो आहे तो आईच्या हाताने मी तो दाबून घ्यायचो आनि मग गॅस पेटवायचो आणि नंतर मग मी स्वयंपाक करायचो मला चुलीवरती स्वयंपाक केलेला तर काही अनुभव नाही आहे पण माझी नक्की आई आजी नक्कीच चुलीवरती व्यवस्थित चांगल्या व सकस आहार मला त्या ठिकाणी देत होती च आणि अति चविष्ट असं अन्न त्यावरती ते श करन्या करत होते मला स्वयंपाक करण्यासाठी जो पहिला अनुभव मिळाला तो अत्यंत सुखदायक व अत्यंत चांगला असा होता असं मी म्हणेन व प्रत्येकाने स्वयंपाक करण्याचा हा अनुभव नक्कीच आपापल्या जीवनामध्ये घेतला पाहिजे